शालेय शिक्षणानंतर सर्व विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात किंवा घरचा व्यवसाय सुरू ठेवतात याबद्दल माझं असं मत आहे की शालेय शिक्षण हे दहावीपर्यंतच असतं त्यानंतर विद्यापीठ शिक्षणाला सुरवात होते परंतु आजकालचे विद्यार्थी जर त्यांना घरूनच पा पालकांच्या शिक्ष व्यवसायाचा वसा असेल तर अशा विद्यार्थ्याला शालेय शिक्षणाच्या अगोदरसुद्धा ते त्यांच्या व्यवसायात पारंगत होत असतात परंतु अगदी विद्यापीठ शिक्षण घेऊनसुद्धा काही विद्यार्थी नोकरीच्या शोधात असतात आणि त्यांना त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे सर्वांनाच नोकरी मिळेल असं काही शक्य नाही कारण आज लोकसंख्येची भरमसाठ वाढ होत आहे नोकऱ्या सीमित आहेत शासकीय नोकऱ्या त्याप्रमाणे लोकसंख्याच्या तुलनेत आणि नोकऱ्यांचं प्रमाण हे तितकंसं योग्य नसल्यामुळे सर्वांनाच नोकरी मिळेल असं काही नाही म्हणून प्रत्येकाने आपला आपला व्यवसायातसुद्धा आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे त्या क्षेत्रामध्ये आपली निपुणता दाखवून त्या व्यवसायामध्ये स् प्रगती साधावी